हां मॅडम बोला

होय मॅडम आमच्याकडे न्यू फीचर्सचे टी व्हीज आहेत डिपेंड्स ऑन तुम्ही कोणता टी व्ही प्रेफर करता एल ई डी एल सी डी एफ एच डी यू एच डी अच्छा तुमच्या घरात मॅडम म्हणजे कोणत्या वयोगटाची माणसे आहेत ओके मग तुम्ही स्मार्ट टी व्ही प्रेफर करू शकाल का ठीक आहे ओके दुसरी गोष्ट तुम्ही ओ टी टीवर ओ टी टी यूज करता का ओ टी टी प्लॅटफॉर्म ओके देन आणि तुमच्या घरी जो टी व्ही आहे म्हणजे तुम्ही किती इंचचा प्रेफर करू शकता फोर्टी फोर्टी थ्री थर्टी टू या फिफ्टी या बियोंड फिफ्टी बियॉन्ड फिफ्टी ओके म्हणजे फिफ्टी फाय इंच पर्यंत तुम्ही टी वी प्रेफर करू शकता ओके तर मॅडम बघा फिफ्टी फाय इंचचा टी वी आमच्याकडे सध्या आहे अवेलेबल एल ई डी एफ एच डी म्हणून आहे ज्याच्यात क्रिस्टल जे डिस्प्ले आहे ते क्रिस्टल डिस्प्ले आहे आणि जो सध्या जो टी वी चालू आहे ते एल जी चा जो ब्रांड आहे तर एल जी ब्रँडचा टी वी सध्या मार्कटमध्ये खूप चालू आहे आणि एल जी नंतर सॅमसंग येतं परंतु आम्ही तुम्हाला जर चांगली क्वालिटी हवी असेल तर एल जीचा तुम्ही टी वी प्रेफर करू शकता त्याचं स्पेसिफिकेशन्स हे आहे की तो फिफ्टी फाय इंच यू एच डी म्हणजे अल्ट्रा एच डी हे ज्यामुळे तुम्हाला रिअल टाईम पिक्चर्स दिसू शकतात आणि त्या टी वीसोबत वन वन ईयरचं प्लॅन्स आहे तुमचं नेटफ्लिक्स आहे हॉटस्टार आहे आणि ॲमेझॉन प्राईम तुम्ही त्यावर युज करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यामध्ये तुमचं कनेक्शन कनेक्शन जे अदर कनेक्शन्स आहेत तुम्ही डी टी एच सुद्धा कनेक्ट करू शकता आणि तुम्हाला त्याचे जे कलर्स आहेत जे आपल्या टी वीवर जे यू एच डी टी वीवर जे कलर्स दिसतात ते तुम्हाला रिअल रिअल टाईम कलर्स म्हणजे असं कुठे एकदा म्हणजे काय बोलतात त्याला खूप असं डार्क किंवा खूप डीम असे कलर नाही आहे त्यामध्ये त्यात म्हणजे एक्झॅक्ट कलर आहेत तेच कलर आहेत प्रोटेक्शन ग्लास मॅडम त्याचे वेगळे चार्जेस लागतात तर ते पण होऊ शकतं मॅडम आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आमचे काही एक्सटेंडेड वॉरंटीचे प्लान्स आहेत किंवा थर्ड पार्टीचे एक्सटेंडेड वॉरंटीचे प्लान्स आहेत ते सुद्धा घेउ शकता या टी वीमधे मॅडम एआय प्रोसेसर आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तो ए सेवनचा एआय प्रोसेसर आहे यामध्ये आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार तो टी वी म्हणजे प्रोसेसर एवढा फास्ट आहे की विदीन फ्यू फ्यू सेकंडस तुम्हाला तो टी वी रिस्पॉन्ड करतो पूर्ण जी स्क्रीन आहे ती वन सिक्स्टी वन एटी सिक्स सेंटीमीटर आहे पूर्णपणे जर तुमच्या घरी मोठी भिंत असेल मोठी वॉल असेल तर तिथे तो प्रे म्हणजे चांगला लागू शकतो टी वी ते मॅडम तुम्हाला वेगळं तेच सांगितलं ना तुम्हाला एक्स्ट्रा वॉरंटीचे प्लान्स आहेत थर्ड पार्टी प्लान्स आहेत त्यामध्ये ते डॅमेज फिजिकल डॅमेज सुद्धा कवर करू शकतो असे सुद्धा काही प्लान्स आहेत किंवा काही प्लानमध्ये फक्त तुमचं पॅनल त्या टी वीचे पीसीबीज वगैरे जे आहेत ते कवर होतात पण बेस्ट आहे तुमचं जो फिजिकल डॅमेजचा जो प्लान आहे ना तो आहे शुअर मॅम शुअर शुअर शुअर शुअर ओके थँक्यू होय होय होम डिलेवरी आहे प्लस फ्री इंस्टॉलेशन आहे थँक्यू थँक्यू मॅम